कोण हं बोला त्याच्यासाठी पुन्हा सांगता का तुम्ही परत सांगू शकता का हां त्याच्यासाठी तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे की गावामध्ये सगळ्यात महत्वाच्या करण्यासारख्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहे म्हणजे सामान्य नागरिकांना सुविधा घेण्यासारख्या तर रोड तुम्ही चांगले केले म्हणते शहरातील केले असतील कारण की सगळे लोक शहरातील रोड चांगल्या तऱ्हेने लवकर कारण की जास्त वाहतुकी चालू असल्यामुळे पण गावाकडच्या रोडांकडे कोणाचं लक्षच नसते गावाकडचे रोड इतके खराब झाले आहे आणि विद्यार्थी कॉलेजात जाणारे त्यांना रोज येणंजाणं करावं लागतं त्यामुळे त्यांना माहिती आहे की रोड इथे बेकार झालं आहे तर तुम्ही लक्षात आलं पाहिजे की लवकर सगळं ठीक करायला पाहिजे जसं की बील वगैरे आहे वीज म्हणजे मला असं म्हणायचं आहे की वील म्हणजे वीज वगैरे आहे तर ते उन्हाळ्याच्या दिवशी रोज रात्री जाते जर शहराकडच्या भागामध्ये बघाल तुम्ही तर असं रात्री बेरात्री किंवा सकाळी दुपारी असेल कधी पण लाईन नाही जात त्यांचा एक फिच टाईम असते आणि त्या टाईममध्येच लाईन जाते पण गावाकडे असं सकाळी नाही जाता रात्री लाईन जाते आणि जे पण दोन तीन तास तसं नाही असायला पाहिजे आणि तुम्ही लग बघायला पाहिजे की असं का होते कारण की दिवसभर मजूर वावरामध्ये राबतात आणि फक्त रात्री घरी येऊन आराम करायला पाहिजे त्यांना त्या पण दोन तीन तास लाईन जाईन एवढं उन्हाळ्यामध्ये एवढ्या तसे चिडचिड होते आणि एवढे थंप नसतात त्याच्यामुळे आराम पाहिजे असतो तर ह्या एवढ्या बारीक गोष्टीकडे कोण लक्ष नाही देत